हॅलो मी यवतमाळ इथून बोलत आहे भारत रेस्टॉरंट सर हो मला जेवणाची ऑर्डर द्यायची आहे हां तर जेवणाच्या ऑर्डरसोबतच आम्हाला त्याला लागणारे भांडे जसे ताटल्या काटे चम्मच चम्मच हेसुद्धा मागवायचे आहेत तर आपल्याकडे मिळतील का हां सर तर ऑर्डर लिहून घ्या